मी शाळेत असताना चित्रकला हा माझा खूप आवडीचा विषय होता त्यामुळे चित्रेकलेची स्पर्धा जेव्हा असायची तेव्हा मी त्यामध्ये मी भाग नक्कीच घ्यायचो त्यामुळे चित्रकलेमुळे माझे हस्ताक्षर ही बरेच सुधारले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रकलेमधे शिकण्यासारखा मनातील आपल्या काही कल्पना असेल काही चित्र आपल्या मनात असेल तर ते आपण कागदावरती रेखाटू शकतो हुबेहूब नाही तरी थोडाफार पेपरवरती काढण्याचा आपण प्रयत्न करू शकतो यामुळे या अनुभवातून मला खूप शिकता आलं